अगोदर जे जुने मोबाईल ते कीबोर्डनं चालायचे आणि कीबोर्डनं चालताना त्याला त्रास होत होते पण आता जे नवीन मोबाईल एकदम स्क्रीन टच वगैरे आले आहेत आणि त्यापेक्षा फास्ट चालतात सोबतच फाय जी इंटरनेट वगैरे आहे त्याचा पण फायदा होतो